उन्हाळा पावसाळा हिवाळा या तीन ऋतूमधले पावसाळ्या ऋतूमध्ये कोणतेही रोप जगवणे आणि त्यांची पुनरावृत्ती करणे हे सोपे जात असते कुठलीही कलम पावसाळ्यामध्ये ही लागते जर आपण उन्हाळ्यामध्ये तीस कलम लावतो म्हटलं किंवा झाड लावतो म्हटलं की त्याची खूप काळजी घ्यावं लागते वेळोवेळी पाण्यापासून उन्हापासून सगळ्या गोष्टीपासून त्याची त्यांचं संरक्षण करन्यापासून त्यांना देण्यापासून सगळं करावं लागते हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पण तसंच असते उन्हाळ्यासारखं जसं की त्याला पाणी देणं त्याला ऊन मिळाली पाहिजे ऊनापासून ते अन्न तयार करतात म्हणून त्याला ऊन मिळाली पाहिजे आणि रोपांची काळजी रोपांची काळजी म्हणजे त्यांना वेळोवेळी पाणी देणे खत देणे आवश्यक आहे आता जैसे की गुलाब गुलाब गुलाबाला शेणखत किंवा पाणी दिल्याने त्याला त्याची लवकर लवकर वाढ होते